हॅलो ऐकायला येते का अगं मी म्हणत होती चलते का आपण ट्रिप काढू जाऊ यवतमाळमधेच जाऊ कुठंतरी जगन मंदिर आहे एक प्रसिद्ध

तू बघ ना कधी वेळ भेटेल तुला तर माझं काही नाही मी फ्रीच आहे ऑल टाईम फ्रीच आहे मी कारण की माझं तर आता सुट्ट्या लागलेल्या आहेत लेकरं बिकरं घरीच आहे हो जगत मंदिर तू नाही पाहिलं का

त्याच्यात नुसारच म्हणतेय ना तू मला सांग तू कधी फ्री आहे तर तेव्हा जाऊ आपण हो जाऊ ना तू फ्री आहे का बरं जाऊ शनिवारला आणि लेकरांना पण घे सगळ्यांना मी तर घेते म्हणा लेकरालाही इथे माझ्या आणि सर्वांनाच घेते म्हणजे कुटुंबालाच घेते सर्व हो टिफिन घ्यायचा ना टिफिन डबा पार्टी करू ना मस्त छान खूप दिवस

हो ना गं तिथं कसं मग लेकरांना भूक लागते मग तिथे एकदाच मिळते काहीतरी आणि आपापलं असलं की मग ते खाते राहते बरोबर बाहेरचं खाणंपण नाही बरोबर नाही ना आपला कसा टिफिन असला की आपन बरोबर देतोय लेकराला खूप दिवस झाले कुठं गेलो नाही फिरायला होय का जाऊ मग शनिवारला

हो सकाळी जाऊ ना मग दिवसभर फिरणं होतय आपलं संध्याकाळी घरी परत येणं होतय ठीक आहे चल बाय मग हो ठीक आहे बाय